तसं तर वाहतुकीचे साधने आम्ही म्हणजे आम्ही पण खेड्यागावातल्याच मुली या स्टुडंट आहे एज्युकेशनसाठी कॉलेजला येत असते तर ते येता येताच आम्ही खूप म्हणजे खूप थकून जात असते एवढं म्हणजे एवढं धावपळीचं काम असतं की जिथे आपल्याला म्हणजे पोचायचं आहे वेळेवरती तिथे आपण पोहचू शकत नाही वाह वेळेवरती वरत्या निघालं तर की वेळेवरती म्हणजे वाहतुकीची साधने नसतात एकेत एकी साधण्यासाठी भटकावं लागत असते एकतिक साधण्यासाठी भटका लागत असते आणि बड्या मुश्किलने साधनही मिळालं तरी त्यामध्ये पब्लिक बसून असतात पब्लिक तो रोड खराब काय धक्के धु धक्के बुक्के काय आणि जवळच्या शहरातील किंवा गावातील आरोग्यसेवा आरोग्यसेवा हे गावामध्ये खेड्यागावामध्ये पुष्कळ असतात शिक्षण किंवा रोजगार संधी मिळवण्यावर परिणाम झाला रो आरोग्याबाबत आरोग्य हे आपल्याला चांगलं ठेवावे स्वस्थ ठेवावे भरपूर पाणी प्यावे आपल्या अवतीभवतीचे वातावरण स्वच्छ ठेवावे आपल्या आपल्या स्वच्छ वातावरणामुळे कोणाला त्रास म्हणजे इकडेतिकडे कचरा फेकल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये तसंच समाजामध्ये समाजासारखं वावर लाग वावरला लागत असते बोलायला लागत असते लहा लागत असते रोजगारसं रोजगार संधी रोजगार संधी हे म्हणजे आरोग्य शिक्षण मिळालं नाही वेळेवरती मुलांना तर त्यांना रोजगार रोजगार व्यवसायाकडे धावाय लागत असते जसे माती गोट्याचे काम हातमजुरी खूप म्हणजे खूप काबडकष्ट कराय लागत असते त्यावरची परिणाम खूप होत असते